हो वेलकम लता गिफ्ट शॉप बुलढाणावरून बोलत आहे बोला व्हेरी गुड आफ्टरनून बर कोणत्या प्रकारच्या आपल्याकडे सर्व प्रकारच्या आहे चिनी मातीच्या आहे कापडाच्या आहे रेशीमच्या आहे हातमागावरती विणलेल्या आहे त्यामध्ये हो रेशीम रेशीमचे कापडं आहे आपल्याकडे जी पावसाळ्या हिवाळ्यामधे वापरण्यात येता उन्हाळ्यामधे वापरण्यात येता ती हाताने बनवलेली आहे पूर्णत

हो त्याची सुरुवात जवळपास सहाशे रुपयापासून सुरुवात होतं तर जवळजवळ साडेतीन हजार रुपयापर्यंत रेशीमच्या वस्तू आहे आपल्याकडे त्यामधे लहानपासून तर मोठ्यापर्यंत सुद्धा आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं पाहिजे असेल तुमच्या साइजनुसार तुम्हाला पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करू बाकी इतर जर म्हटलं तर त्यामध्ये बघा तुम्ही जसे पावसाळ्यामध्ये वापर येणारी जी कापडं राहतात ती सुद्धा आहे सोबत हिवाळ्यामध्ये वापरल्यांत येणारी उन्हाळ्यामध्ये वापरल्यांत येणारी हे लहान बाळांची आहे त्यामध्ये असं आहे की जसे समजा तुम्ही रेशीम जर घेतली तर तिला दोन वर्षापर्यंत कुठल्याही प्रकारची काहीही अडचण येत नाही किंवा ती खराबही होत नाही तसं आम्ही सुरुवातीचे तीन महिने नाही आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचाच माल आम्ही तयार केलेला असतो आणि तो स्वतः तयार केलेला असतो हातानं त्यामुळे त्यामध्ये क्वालिटी चांगल्या प्रकारचीच येते तर हो तुम्हाला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टी आम्ही पाहिजे तशा त्या गरजेनुसार पाहिजे त्या ठिकाणी आम्ही तो आपल्याला पोचवू शकतो बरं चालेल तुमचा नंबर तुम्ही आम्हाला आमच्या ईमेलवरती मॅसेज करा आम्ही आमच्या सगळ्या व्हेरायटीज आम्ही आपल्याला फॉरवर्ड करू ठीक आहे लता शॉपमधे फोन केल्याबद्दल धन्यवाद